हॅलो हां सौरभ स्वानंद बोलतो आहे हां अरे मला ना माझ्या शाळेत गिफ्ट द्यायचं आहे लॅपटॉप द्यायचेत दोन लॅपटॉप द्यायचेत नवीन त्या संदर्भात काही जरा मला माहिती देऊ शकशील का नाही नाही आत्ताच या पुढच्या दहा एक दिवसांत द्यायचे आहेत सो कुठे घेऊ काय घेऊ कोणत्या कंपनीचा घेऊ जरा सांग ना कोणता डेलचा डेलचा आत्ताच आला आहे का बाजारात अच्छा ओके त्याची किंमत काय आहे हां तुला मी आधी माझी किंमत सांगतो म्हणजे माझं अंदाज सांगतो कु बजेट किती आहे ते सांगतो माझं बजेट आहे किमान पस्तीस ते चाळीस हजार यामध्ये लॅपटॉप आला पाहिजे अच्छा त्यांनी दोन लॅपटॉप लॉन्च केलेत का बरं बरं पण ते कसे आहेत टच स्क्रीन आहेत की कसं काय त्याला कीपॅड वगैरे आहे हल्ली ते टच स्क्रीन लॅपटॉपसुद्धा ऑनलाईन मी बघत असतो म्हणून म्हटलं अच्छा त्याची किंमत साठ सत्तर हजार अच्छा ओके मग पस्तीस ते चाळीस हजार म मग बजेट वाढवू का मी म्हणजे एक लॅपटॉप टचस्क्रीन देतो आणि एक लॅपटॉप असा देतो चालेल का म्हणजे तुझं काय मत तुझं जरा मत सांग अच्छा ओके हां म्हणजे एक एक लॅपटॉप मी शिक शिक्षकांसाठी देईन तिथे वापरायला आणि एक लॅपटॉप मुलांना वापरण्यासाठी त्यांच्या आय टी रूम जी असते त्याच्यामध्ये वापरण्यासाठी देईन चालेल म्हणजे मी बजेट माझं एक लाखपर्यंत एक्स्टेंड करून यामध्ये मी दोन लॅपटॉप शाळेला गिफ्ट देऊ शकेन अच्छा ओके मग कुठून घेऊ तुझं काय मत आहे ऑनलाईन घेऊ की जे शहरामधले जे आत्ता माझे एक मित्र आहेत ज्यांची लॅपटॉपची दुकानं आहेत तिथे जाऊन घेऊ की मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन ते दोन लॅपटॉप खरेदी करू अच्छा ऑनलाईनसुद्धा तेवढंच पडतं की किती फरक किती पडतो किती पाच सहा हजाराचा फरक पडतो ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये बरं बरं ओके ओके मग अजून दुसऱ्या कंपनीचे कोणते आहेत का ॲपलचे खूप महाग पडतील ना मॅकबुक वगैरे दिले तर आणि मॅकबुक हाताळणं सुद्धा तेवढं सोपं नाही आहे जे अँड्रॉईड किंवा जे विंडोजचे आहेत बरोबर ना ठीक आहे म्हणजे मॅकबुक ऑप्शन आपण बाजूलाच ठेवू डेल किंवा अजून कोणते आहेत एच पीचे आहेत लॅपटॉप माझ्याकडे जुना एच पीचा होता पण तो सध्या बंद स्थितीत आहे आणि अजून काय अपडेट झालेलं मला माहीत नाही आणि लेटेस्ट हवा आहे ओके ओके नाही बघूया मी विचारून बघतो माझ्या बहिणीने घेतला आहे आत्ताच लॅपटॉप पण त्याला तिलासुद्धा त्यातलं एवढं काही माहिती नाही आहे सो म्हटलं तू आय टी क्षेत्रात काम करतो आहेस जॉब करतो आहेस तुझा कोणता लॅपटॉप आहे अच्छा तुझा एच पीचा आहे ओके अच्छा पण त्याला एक वर्ष झालं आहे पूर्ण ओके ओके ओके म्हणजे तो अपडेट करता येतो का जुना लॅपटॉप हो हो जुना माझा आहे पण त्याला तीन वर्ष झालं आहे त्यामुळे तीन वर्षात किती बदल झाला असेल कोरोनानंतर खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले टेक्नॉलॉजीमध्ये अच्छा ओके ओके चालेल मी बघतो आता ऑनलाईन सगळी माहिती बघतो आणि तुला पाठवतो तु मला सांग सजेस्ट कर मला हे हे आवडले तसं मी तुला सांगेन त्याबद्दल मला त्यानंतर मला तू सजेस्ट कर चालेल ओक्के यस बाय